तीन लाख पंचावन्न हजार पाचशे अडुसष्ट चार लाख त्र्याण्णव हजार दोनशे पंचावन्न आठ लाख तीन हजार चारशे बावन्न पाच लाख पंचावन्न हजार चारशे अडुसष्ट एक लाख दोन हजार तीनशे बहात्तर